पाणी फिल्टर व शुद्ध करण्यासाठी आमच्या घरामध्ये आम्ही पाणी उकळवून पितो पाणी गॅसवर गरम करतो अलीकडे घरामध्ये एक वॉटर प्युरीफायर आणलेला आहे त्यामधूनही पाणी स्वच्छ आणि आरोग्यदायी मिळते